मला पर्यटनस्थळ तसं बघायला गेलं तर मध्य प्रदेश खूप आवडतं मध्य प्रदेशात मंदिरं आहेत किल्ले आहेत नद्यांचे घाट आहेत परत अभयारण्य आहेत खूप ज्याला आपण व्याघ्रप्रकल्प टायगर रिझर्व म्हणतो अशी खूप अभयारण्यय आहेत तर मध्य प्रदेशात एक खजुराहो आहे जिकडे खजुराहोमध्ये आठव्या शतकापासून बाराव्या शतकापासून पर्यंतची मंदिररं आहेत

खजुराहो आहे आणि तिकडे पपन्ना पन्ना टायगर रिझर्व आहे पन्ना व्याघ्रप्रकल्प आहे पेंच पेंच व्याघ्रप्रकल्प आहे बांधवगड आहे कान्हा आहे अशी वेगवेगळी म्हणजे काय म्हणू शकतो त्याला वाघांचं वसतीस्थानच आपण मध्य प्रदेशला म्हणता येईल तर मध्य प्रदेशात आपलं इंदोर भोपाळ यांसारखी शहरं ओंकारेश्वर महाकालेश्वर अशी तीर्थक्षेत्रं नर्मदा नदीसारखी एवढी आपली जिला आपल्या हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे अशी ती नदी ती पण नर्मदा नदीचं उगमस्थान मध्य प्रदेशात होतं आणि तिचा बराचसा भाग मध्य प्रदेशातून वाहतो तर तिच्या काठाशी अनेक तीर्थक्षेत्रं आहेत तर तेही एक मध्य प्रदेशचं वैशिष्ट्यं आहे परत ग्वाल्हेरसारखी राजं म्हणजे ग्वाल्हेरला लावली राजघराणी आहेत शिंदेंचं राजघराणं तिथे ग्वाल्हेरचं आहे तर तिथेही किल्ले वगैरे गढ्या आणि हे सगळे प्रकार तिथेही मंदिरं आहेत तर एक असं कंप्लीट एक परिपूर्ण पर्यटन मध्य प्रदेशचं करता येतं की जिकडे मंदिरं व्याघ्रप्रकल्प ऐतिहासिक स्थळं नद्या नद्यांचे घाट असं सगळं बघता येतं तर मध्य प्रदेशची तशी एक संस्कृती आहे आणि ती खूप पर्यटनस्नेही आहे तिकडे पर्यटकांसाठी सरकारने खूप चांगल्या सुविधा केल्या आहेत तर असं हे मध्य प्रदेश मला खूप आवडतं